हॅलो सर मला एक कॅब बुक करायची होती सर मी जालन्यामध्ये आहे सध्या मला छत्रपती संभाजी महाराज उद्यान जायचं आहे सर त्याची रेट वगैरे ठीक आहे त्यामध्ये कमी जास्त काही नाही होणार बरं मला उद्या जायचे उद्या सकाळी त्यामध्ये थांबण्याचे वगैरे आहे न सोय हो हो हॉटेल हॉटेल हॉटेलच थांबायचं आहे

नॉर्मल चालेल रेटनुसार आपलं साधंच चालेल जास्त हे पण नको आम्ही पूर्ण फॅमिली आहे चार मेंबर्स हो हो चालेल चालेल सकाळी दहापर्यंत जमेल का तुम्हाला

ठीक आहे ॲडव्हान्स पे करतो मी तुम्हाला ऑनलाईन पे कर चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल